पूर्वी आमच्या परिवारामध्ये खूप गोड खाण्याचं प्रमाण होतं विशेषत दिवाळीमध्ये मुलं लहान असताना वेगवेगळे गोड पदार्थ खायले जाय खाल्ले जायचे प्रत्येक सणाला पुरणाची पोळी आंब्याचा रस असे पदार्थ बनवले जायचे थोडक्यात म्हणायचं म्हटलं तरी जेवणानंतर स्वीट डिश किंवा गोड पदार्थ हा हवाच म्हणून दररोज काहीतरी गोड खाल्लं जायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की तब्येत माझी खूप वाढायला लागली किंवा वजन वाढायला लागलं अनेक छोटे मोठे आजार व्हायला सुरू झाले आणि तब्येत वाढल्यामुळे वजन वाढल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आणि मग मी आता सध्या मात्र काय झालेलं आहे मी एक आहार तज्ञ म्हणून काम करत आहे त्यामुळे कमीतकमी पिष्टमय पदार्थ खाणे आणि कमीतकमी गोड खाणे तरच आणि प्रोटीन जास्तीत जास्त खाणे याच्यावर आता आमच्यात म्हणजे घरामध्ये किंवा परिवारामध्ये भर दिला जातो आहे आमची जेवणाची थाळी जी आहे ती अशी संतुलित आहार आहे ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश होतो सूप असते त्याच्यानंतर कोशिंबीर असते त्याचबरोबर थोडीशी भाकरी किंवा चपाती आणि जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या याचं प्रमाण असतं आणि प्रोटीनची एक वाटी असतेच असते त्यामुळं आता कार्बोहायड्रेट्स कमी जातात पोटामध्ये आणि आहार संतुलित ठेवल्यामुळे माझ्या आरोग्य खूप छान आहे माझ्या परिवाराचे आरोग्य खूप छान आहे आणि त्यामुळं आमचा परिवार आता आनंदी झालेला आहे